आमच्या सर्वात बाईक संबंधीचा सर्वात लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे आम्ही गेल्यावर्षी पावसाळ्यात पुण्याला गेलो होतो आम्ही चार मित्र गेले होते भरत संदेश आदेश आणि आकाश आम्ही चारहीजण मुंबईला जात होतो पुन्हा मुंबईला पुण्याहून मुंबईला जात होतो आणि खूप चांगलं वातावरण होतं पावसाळ्याचं एकदम थंड वातावरण होतं आणि काय ते झाडं झुडपं एकदम मज्जा यायची राईडमध्ये आणि आम्ही जाता जाता आम्हाला मुंबईचे दोन तीन रायडर भेटले होते म्हणून आम्हाला हे राईड बाईक खूप खास होती त्या राईडमध्ये आम्हाला ते माणूस भेटले होते ते मुंबईचे मोठे रायडर होते आणि ते आमची भेट झाली होती म्हणून आम्हाला ते राईड हे खूप खास होती आणि आम्ही राईडवर जातच राहतात महाराष्ट्रभर आम्ही राईड करतात अलगअलग राज्यात जातात जसं की मुंबई झालं पुणे बारामती महाराष्ट्रमध्ये आम्ही असं राईड करत फिरत असतो